साप किंवा विंचू किंवा कीटक यांच्या डंखापासून प्राण जे सुरक्षित रहायचे जे उपाय ते बरेच उपाय आहेत त्याच्यापैकी काही काही केमिकलचे आहेत खडू आहेत काही हिट आहे त्याला ते स्प्रे मारतात तर काही जे लिंबू मिरची किंवा असं काही किंवा गोरे ते धुपट वगैरे करतात असे बरेच उपाय आपल्याला साप किंवा कीटकाच्या डंखापासून वाचण्यात सुरक्षित राहण्याचे मार्ग पण आहेत आणि विशेष म्हणजे घर स्वच्छ ठेवणे आणि घरात नळे राहून ठेवले नाही पाहिजेत कारण घरात जर नळे जर असले तर त्याच्यामध्ये ते साप किंवा विंचू किंवा जे काही कीटक असतात ते लपून बसतात व ते आपल्याला डंख करू शकतात त्यासाठी पहिले घर स्वच्छ ठेवणे आणि घरात कोणते खड्डे किंवा नळे राहू देऊ न नये हे असे बरेच सुरक्षित राहण्याचे काही मार्ग आहेत ते मार्ग आपण आचरणात आणायला पाहिजेत